शिक्षकांनी शाळामधे शक्यतोवर विद्यार्थ्यांना त्याला जीवनाशक अशा गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शिकवणं गरजेचं आहे महात्मा गांधीनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचं प्रवेशद्वार आहे अशी एक व्याख्या लिहिलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की शिक्षणाने विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो पण आज रोजी आपण पाहतो की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आपल्याला होतानी दिसून येत नाही त्यामागची कारणं अशी आहेत कारण की शिक्षक शिकवता वेळेस जास्तीत जास्त भर अभ्यासक्रमावर देतो आणि वर्षभरात ते अभ्यासक्रम शिकवून शिक्षक हा मोकळा होतो पण शिक्षकाने अभ्यासक्रमाच्या बरोबर जर विद्यार्थ्यावर योग्य संवस्कार योग्य शिस्त शिवाय समाजामध्ये जीवन जगतावेळेस व्यवहारिक ज्ञान सामाजिक ज्ञान आणि इतरही ज्ञानाची आवश्यकता अशी शिक्षणाच्या समतुल्य आवश्यक असते अशावेळेस जर शिक्षकांनी अभ्यासक्रम शिकवता शिकवता योग्य परिपाठ घेऊन विद्यार्थ्यावर योग्य संस्कार जर केले तर तसा संस्कारी पुरुष आपल्या देशाला खऱ्या अर्थानं कुठं तरी शोभेसा आणि साजेसा ठरेल भरपूर वेळा शाळेमध्ये अभ्यासक्रम शिकवता वेळेस बाकीच्या गोष्टी त्यांना आ शिकवल्या जात नाहीत म्हणून त्याची शरीरी शारीरिक योग्य वाढ होत नाही